एक लाख पन्नास हजार दोन लाख तीस हजार पाच लाख सत्तर हजार आठ लाख तीस हजार सात लाख पन्नास हजार